नमस्कार हां विषय असा आहे की भारतातील लोकांना मनोरंजनाचे कोणकोणते साधन आहेत किंवा काय काय उपलब्ध आहेत तर भारतातील लोकांना खूप वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजनाची साधने उपलब्ध झालेली आहेत त्यामध्ये नाटक असेल लावणी प्रकार असेल नृत्य प्रकार असेल किंवा खेळाचे विविध प्रकार असतील किंवा टी व्ही असेल मोबाईल असेल विविध गेम प्रत्येक माणसाचे मत विविध असते काही लोकांना वेगवेगळे कोणतेही नाद असू शकतात कोणाला बैलगाडीचा नाद असेल तर कोणाला खेळाचा असेल प्रत्येकाची विविध मनोरंजनाची साधने आहेत त्यामध्ये भारतातील लोकांना आ तर तर महाराष्ट्रातील लोकांना विविध प्रकारे लावणी असेल महाराष्ट्राची जी आपली ठसठशीत लावणी असेल ती लोकांना खूप मनापासून बघायला आवडते तर विविध राज्यात विविध काहीही असू शकते मनोरंजनाची साधने त्यामुळे भारतातील लोकांना विविध प्रकारचे मनोरंजनाचे साधने झालेले आहेत त्यामुळे कोणाचे मन कोठे जाईल आणि तो माणूस तिथे जाईल हे सांगता येत नाही यामुळे लक्ष देऊन व जे नीटनेटके काम करून मनोरंजन पण करून घेतात त्यांना ह्याचा खूप फायदा होऊ शकतो काही काही लोकं इतके आहारी जातात त्या बघण्यासाठी त्यामुळे त्यांचे आयुष्य पण बरबाद होऊ शकते जी करमणुकीची साधने आहेत ती तुम्ही त्याचा उपयोग करू शकता पण जास्त आहारी जाणे पण कामाचे नाही ह्या वर्षात मनोरंजनाचा इतका विकास झालेला आहे की लावणी म्हणले की सर्वांना गौतमी पाटील आठवतात

तर मग ते नाटक असेल नाटक पण इतकं मनोरंजनाचं साधन आहे त्यामध्ये विविध प्रकारचे नाटक असू शकतात एकांकिका असते डुएटमधले नाटक असते विविध प्रकारचे नाटक असतात त्यामुळे कोणाला काय आवडेल सांगता येत नाही म्हणून भारतातील लोकांना हेच बघायला खूप आवडते असे माझे मत आहे आणि जे लोकं जास्त आहारी जातात त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे की जास्त आहारी जाऊ नये धन्यवाद